हां आपल्याला जगदंबा देवीला जायचं आहे बघू ना आता मंगळवार शुक्रवार बघून आमच्या गल्लीत नाही ठरवू ना आता आमच्या गल्लीतल्या काही तुमच्या गल्लीतल्या ब बघू म्हटलं गाडी करू ना कोणती करायची गाडी बघा आता बर विचारते मग तुझ्या गल्लीतल्या बघ किती जणी आहेत

साड्या वगैरे कोणत्या घालणार आहे सोबत काय घ्यायचं काय नाही हां पाणी वगैरे घ्यावं लागन सोबत किती जणी होतात बघ मग तुझ्या गल्लीतले किती होतात

हो जायचंच आहे ना कसं आहे तुळजापूरला खूप छान आहे का तिथं बघायला पण छान आहे अंघोळी वगैरे पण करायच्या सोबत कपडे घ्यायचे काही हां हां सद्देपण घ्या सोबत म्हणजे एकाद्या ठिकाणी खायला वेळ म थोडं बघायला हे करायला आनंद येतो थोडा बाहेर सगळ्या सोबत असल्या की चांगलं वाटते हो न चला मंग करा तयारी लवकर लवकर

तुझ्या गल्लीतल्या घे काही माझ्या गल्लीतल्या काही असं मिळून गाडीची पण पूर्ण हे झाली पाहिजे ना नाही तर मग कसं हा हो न मुली वगैरे येणार आहे का सोबत चला मग करा तयारी